प्राणिक हिलिंग ही एक पूरक उपचार पद्धती आहे या उपचार पद्धतीमध्ये आपला जो ऑरा असतो म्हणजेच मराठीत ज्याला आपण उर्जेचं वलय म्हणतो त्या वलयावर काम केलं जातं प्राणिक हिलिंगचा शोध हा मास्टर छोआ कॉक सुई यांनी फिलिपाईन्स इथे लावला त्यानंतर त्यांनी त्याचा अभ्यासक्रम तयार केला आणि आज जगभरात त्याचे क्लासेस घेतले जातात आणि ही पूरक उपचारपद्धती सगळ्यांना शिकवली जाते अनेक डॉक्टर वकील आय टी इंजिनियर्स या क्षेत्रात आहेत प्राणिक हिलिंग बेसिकली चार गोष्टींवर काम करतं एक फिजिकल आपल्याला काही आजार असेल तर मेंटल आजार असेल तर रिलेशनशिप आजार असतील तर किंवा फायनान्शियल आजार असतील तर आता या सगळ्यावर एकच उपचारपद्धती कशी काय काम करते हा प्रश्न आपल्याला पडू शकतो तर मुळात उर्जा ही प्रत्येक वस्तूला असते हे विज्ञान सांगतं त्याचप्रमाणे आपल्या नातेसंबंधांना आपल्याला आपल्या आजूबाजूच्या वस्तूंना देखील ऊर्जा असते ही ऊर्जा अस्थिर झाली यात बिघाड झाला की आपल्याला अनेक प्रकारची संकटं यायला सुरुवात होतात प्राणिक हिलिंगची थिअरी अशी आहे की आपल्या बॉडीमध्ये जी चक्रं आहेत म्हणजे योगशास्त्रात जी सात चक्रं सांगितली आहेत त्याप्रमाणे मास्टर छोआ यांनी प्राणिक हिलिंगमध्ये अकरा चक्रं सांगितली आहेत जी आपल्या बॉडीमध्ये असतात आणि या चक्रांच्या ऊर्जेत बिघाड झाला की आपल्याला प्रॉब्लम्स यायला सुरुवात होते तर अनेक फिजिकल आजारांवर प्राणिक हिलिंगमध्ये खूप सारे उपचार दिलेले आहेत हे उपचार करत असताना जो हे उपचार देत असतो त्याला आम्ही हिलर असं म्हणतो तर हिलर काय करतो की सर्वप्रथम तुमची सगळी चक्रं त्यांची ऊर्जा तो स्कॅन करतो ही ऊर्जा कशी स्पर्श करायची ती कशी स्कॅन करायची हा सगळा अभ्यासक्रम तुम्हाला प्राणिक हिलिंगच्या कुठल्याही कोर्समध्ये शिकवला जातो त्यानंतर ती ऊर्जा स्कॅन करून झाल्यानंतर कुठल्या चक्रामध्ये नेमका बिघाड आहे हे हिलर तपासून पाहतो त्यानंतर तिथली जी दूषित ऊर्जा असेल ती काढून टाकण्याचं काम तो करतो आणि चांगली उर्जा तिथे देण्याचं काम तो करतो ही ऊर्जा आपल्या निसर्गात जे काही घटक आहेत सूर्य आहे हवा आहे पाणी आहे यापासून ही ऊर्जा दिली जाते आपण एक माध्यम आहोत आणि ती ऊर्जा तिथपर्यंत पोहोचत आहे काम करत आहे अशी कल्पना हिलरकडून केली जाते आज टिळक विद्यापीठात नागपूर विद्यापीठात प्राणिक हिलिंग हे अभ्यासक्रमात घेण्यात आलेलं आहे त्याचप्रमाणे अनेक कॅन्सर पेशंट्सना त्यानंतर कोरोना जेव्हा आपल्या देशात आलेला तेव्हा प्राणिक हिलिंग थ्रू अनेक पेशंट्सना बरं करण्यात आलं या उपचारपद्धतीमध्ये कोणत्याही प्रकारचं औषध दिलं जात नाही इंजेक्शन दिलं जात नाही हात लावला जात नाही नो टच नो ड्रग अशी ही उपचारपद्धती आहे त्यामुळे ही उपचारपद्धती तुम्ही घेतल्यानंतर त्याचा तुमच्या शरीरावर कुठला दूषित परिणाम सुद्धा होत नाही दुसरी गोष्ट काही पेशंटचं असं असतं की आम्हाला डॉक्टरांची ट्रीटमेंट चालू आहे आम्हाला एक खूप गंभीर आजार आहे तर आम्हाला प्राणिक हिलिंग सुरु करायचं असेल तर आम्हाला ते उपचार बंद करावे लागतील का तर प्राणिक हिलिंग ही पूरक उपचारपद्धती आहे कुठल्याही डॉक्टरची ट्रीटमेंट बंद करून ही उपचारपद्धती तुम्हाला करायला सांगितली जात नाही उलट डॉक्टरांचे उपचार चालू असताना तुम्ही प्राणिक हिलिंगचे सुद्धा उपचार घेतले तर जो गंभीर आजार तुमचा सहा आठ महिन्यांत बरा होणार आहे तो आजार दोन महिन्यांतच बरा होतो आहे असं तुमच्या लक्षात येईल आणि शिवाय त्याचे जे येणारे रिझल्ट्स आहेत ते लाँग टर्म तुम्हाला दिसतील